फोटोग्राफीची आवड मला लहानपणापासूनच आहे पण त्याच्यासाठी मी कोणाचा सल्ला घ्यायचा टाळत होते पण मला एकदा एक व्यक्तीने त्याच्यासाठी चांगला सल्ला दिला की जेव्हा तुम्ही फोटोग्राफी काढताात दृश्य तर तेच असते पण आपल्या मनोविश्लेषणातून आपल्याला कुठल्या बाजूने कुठल्या डायरेक्शनने आपल्याला ते दाखवता येईल की ते अतिचांगलं दिसेल कारण सगळ्यांना दृश्य ते दिसतं दिसत असते पण आपण ते कशा पद्धतीने दाखवू शकतो हा जो सल्ला मला मला मिळाला त्या त्याच्याबद्दल मला खूप चांगलं वाटलं की त्यानंतर मला तो आयुष्यात सगळीकडे उपयोग करता आला आणि मी ते करत हे किंवा चित्र एकच असते पण आपल्याला आपण जी बाजू दाखवतो त्याची लोकांना की हे किती सुंदर आहे तर हे त्यातलं महत्त्वाचं असते किंवा एखाद नैसर्गिक दृश्य आहे ते सगळ्यांनाच त्या पद्धतीने दिसत असते पण आपण अधिक कोणत्या डायरेक्शनने दाखवतं की अधिक ते सुंदर दिसेल हे त्यातील महत्त्वाचं असतं आणि ते मला आयुष्यातही ते कामां कामात येतं आहे की यामुळे आपणही चांगल्या डायरेक्शनने कुठल्या गोष्टीकडे बघू शकतो हे त्यातून कळलं